विरूतून पाणी आधी बालटीला रस्सी बांधायच्या आणि ते विलवरून खाली पाडायच्या त्यातून बालटीला पाणी भरून सन्यानी परत वरती खेचायच्या आणि तसे पाणी काढायच्या आजच्या काळामंदी तसे न करता इलक्टिक मो मोटार आल्यामुळे ती मोटर विरीच्या आतमध्ये लावली जाते अन् ती पाणी ती पाईपानी पाणी वर येते मोठा लांब पाईप लावून शन्यानी तिथल्या वायर जॉईंट करून सन्यानी बोडला प्लग लावला जाते अन् बटन चालू करून ते पाणी ओढून पायपातून बाहेर येतात अन् तसे पाणी भरला जाते त्यानं नाही अडचण होत न काही होत ते सरळ इजीपणाने पाणी निघून जातात आधी खूप त्रास होत होता आता पाणी तसा ना काढल्यामुळे इलेक्ट्रिक मोनिय मोटरनं मोटरमुळे पाणी वर येतात नं ते सहसजे आपल्याला पाणी मिळतो